मी एक स्टूडंट आहे आणि आम्ही शहरात राहतो आणि तसेच आम्ही गावांना हे खूप वेळा जातो गावांचं वातावरण बघतात तिथं खूपच छान असं वातावरण आहे आम्ही सुट्ट्यांमध्ये तसेच दिवाळी प्रत्येक सणात फेस्टिवलला गावाला जातो आणि तसेच माझी मोठी बहिणही तिथेच राहते आणि तिचं तिथं लग्न झालं असल्यामुळे तिचे खूप सारे फंक्शन तिथे असतात तर आम्ही खूप वेळा गावांना भेट देतो आणि तसंच माझ्या गावाचं नाव तर जळगाव आहे आणि तिथं बघता खूप लोक आजूबाजूचे सर्व मिळून मिसळून राहतात त्यामुळे गावाला खूप करमतं आणि गावं म्हणतं त्यांना वेगवेगळे सर्व सण समारंभ खूपच उत्साहाने साजरे करतात आणि गावांना खूपच छान असं वातावरण असल्यामुळे तिथं मनही रमतं गावाला आम्ही फक्त सुट्ट्यांमध्येच नाही तर प्रत्येक सण हा गावाला साजरा करतो आणि माझ्या आईवडिलांना तर गावाला राहायला खूपच आवडतं तिथे खूपच नातेवाईकही असतात जे जवळपास असतात राहतात आणि आम्ही गेल्यावर ते तिथं भेटतात गावाला शेती सर्व असल्यामुळे आम्हाला तिथे शेती हे बघण्यासाठी जावं लागतं तसेच मामा मावशी काका यांना दरवर्षी आम्ही भेटतोच आणि सणासुदीला ते सर्वांसोबतही आम्ही सर्व सण साजरे करतो आणि गाव म्हटलं तर तिथे अतिउत्साह असतो तिथले सर्व लोकंही मनमोकळे असतात ते आपल्या सोबत असतात नेहमी तिथले लोक विचारपूस करतात घरी येतात दुपारच्या गप्पा मारतात आणि गाव हे खूपच छान आहे तिथं मनही रमतं गावाला जाताना असं वाटतं की तिथेच राहावं आणि शहरात असल्यामुळे तेवढं वातावरण नसतं शहरात न आपण फक्त शाळेला ह्यालाच बाहेर पडतो तसेच गावाला आपण कोणाचं लग्न ह्याच्यासाठी बाहेर जातो आणि गावाला खूपच लग्न असतात त्यामुळे खूपच छान तिथे सर्व कुटुंब एकत्र येतात आम्ही खूप वेळा भेट देतो गावाला कारण गावाला आमचे खूपच सारे नातेवाईक आहे आणि शहरांमध्ये आम्ही फक्त कामानिमित्त राहतो तसेच गाव म्हटलं तर तिथले आपलेसे असे लोकही असतात की जे आपल्याला जवळचे वाटतात शहरांमध्ये तेवढं काही लोक नसतात ते आपल्या सर्व कामांमध्ये व्यस्त असतात म्हणून गाव हे खूपच छान आहे